हां हॅलो हां नमस्कार बोला हां यस यस बोला ना हां बोला अरे वा छान हो नक्कीच नक्कीच सर आणि आपल्या फॅमिलीमध्ये किती लोकं आहात ओके आणि खूप चांगला निर्णय आहे सर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फॅमिलीला घेऊन व्हॅकेशनसाठी चालले आहात आणि गोवा तर हे एक एकदमच खूप छान असं टुरिस्ट प्लेस आहे नक्कीच तुमची फॅमेली तिथे एन्जॉय करू शकेल आणि आमची जी एजन्सी आहे ते खूप वेगवेगळे ऑफर्स देते आणि आमचे कस्टमर हे नेहमीच सॅटिस्फाईड असतात तर आपण जर बुलढाणा ते गोवा असं जर आपण विचार केला तर एक सहा दिवसांच्या टूरसाठी तीस हजार कॉस्ट आहे त्यामध्ये तुमचं जाणं येणं तिथला स्टे सगळं राहील फक्त तुम्ही काही पर्चेसिंग कराल तर मात्र ते तुमचं तुम्हाला करावं लागेल कन्सेशनचं ठीक आहे सर पण मग त्यासाठी सर आपण आपल्यासोबत आणखीन एखाद्या फॅमिलीला घेऊन येऊ शकली तर मग नक्कीच मी तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्या पॅकेजवर डिस्काऊंट देऊ शकते नक्की नक्कीच सर नक्कीच धन्यवाद तुम्ही स्टार ट्रॅव्हल्स एजन्सीला एक फोन केल्याबद्दल आणि नक्कीच तुम्हाला तुम्ही आमच्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत जर टूरला गेला तर तुम्हाला नक्कीच खूप एन्जॉय करता येईल थॅंक्यू धन्यवाद